भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात त्यासाठी भारतीयाने हे विविधतेने समृद्ध असे आहे ते प्रामुख्याने अनेक प्रामुख्याने अनेक पाककृतीमध्येे विभागले जाते जसं की उत्तर भारतीय आहे दक्षिण भारतीय आहे बंगाली आहे महाराष्ट्रीयन आहे त्याचबरोबर गुजराती पंजाबी इत्यादी तर त्या आहारामध्ये आपण सुगंधी मसालेदार आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करत असतो आणि मसाले वापरतांना आपण आपल्या आजीबाईंनी दिलेल्या बटव्यातून मसाले वापरतो म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला फक्त चवीसाठीच नाही तर मोठ्या प्रमाणात ते अन्नाला औषधी गुनधर्म देतात अशा प्रकारे आपण ते मसाले बनवून वापरत असतो आणि भारताचे लोकप्रिय पदार्थ जर विचारले तर आपण उत्तर भारतामध्ये मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो परंतु त्याचबरोबर पराठा राजमा चावल हे वापरले जातात दक्षिण भारतात तर आपल्या डोसा सांबर इडली हे सगळं खूप जास्त प्रिय आहे पश्चिम भारतामध्ये वडापाव आहे दालबाटी चुरमा आहे जसं की गुजरातमध्ये खांडवी खमण हे सगळे फेमस आहेत त्याचबरोबर पूर्व भारतामध्ये रसगुल्ला मांसभात हे सर्व फेमस आहे